नक्कीच तरुण पिढ्यांपेक्षा त्याआधीच्या पिढ्या जास्त धार्मिक होत्या कारण त्यांना आपली संस्कृती सण हे साजरे करण्यामागची कारणं धार्मिक कारणं आणि धर्मानुसार आपली वाग णूक कशी असली पाहिजे समाजाच्या उन्नतीसाठी त्याचा काय उपयोग होतो हे सगळं आपल्या आधीच्या पिढ्यांना माहिती होतं त्यामुळे आधीच्या पिढ्या या अधिक धार्मिक होत्या त्यांचा देवा वरती विश्वास होता आणि देवाची पूजा करणं त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी मानणं हे आपल्या आधीची पिढी करत होती त्यामुळे त्यांची धार्मिकता ही टिकून होती आणि आत्ता जी तरुण पिढी आहे ती ह्या कुठल्याही धार्मिक सण उत्सव हे मानत नाही ते न् फक्त स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याच गोष्टींच्या मागे लागून स्वतःचं नुकसान करून घेत आहेत